हां बोला

अच्छा म्हणजे तो हा प्रोग्राम हा तुमच्या सोसायटीतमध्ये होणार आहे

हां आणि आणि पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे तर साधारण आम्ही साधारणत काय करतो माहीत आहे पंधरा हजारापासून ते बजेट असतं तुमचं काय तरी ब बजेट फिक्स केलं असेल पंधरा प हजारापासून एक लाखापर्यंतचं काही बजेट असेल तर नक्की तुमचं बजेट समजलं तर बरं होईल पण त्याच्या आधी तुम्ही जे हे सांगितलं आहे ना मला स्टेज लावायचं आहे ते स्टेजला डेकोरेशन करायचं आहे तर स्टेज स्टेज आपण करू शकतो तर स्टेजची साधारणत आमच्याकडे साईज अशी का दहा दहा बाय पंधरा दहा बाय पंचवीस अशी असते तर तुम्ही ज्याप्रमाणे स्टेज सिलेक्ट करणार तसं आहे डेकोरेशनमध्ये मागच्या मागच्या बाजूला फक्त फुलांची लाईन सोडायची आहे की असं भरगच्च फुलं ठेवायची आहे त्याच्यातच पंच्याहत्तर असे आकडा टाकता येईल आणि तो असा काय की म्हणजे मस्त दिसेल आणि जेवणाचं म्हणालात तर जेवण व्हेज हवं की नॉन व्हेज हवं आणि सगळ्यात पहिली गोष्ट हा वाढदिवस सकाळी असेल की संध्याकाळी असेल

नाही आपण तेच सांगू आधी हे बेसिक गोष्ट आहे वेज असेल जेवण का नॉन व्हेज असेल आता हां हां तर त्याच्यात मी तुम्हाला मेनू मेनू पाठवते त्याच्यात तुम्ही ते सिलेक्ट करायचं आणि एंटरटेनमेंटसाठी हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर पाहुणे येतील जातील त्यांना त्यांना वेलकम ड्रिंक वगैरे हे बेसिक स्ट्रक्चर आहे प्लस त्यांना आपल्याला पंच्याहत्तरावा आरतीने ओवाळायचं आहे तर सहस्त्र चंद्र दर्शन दाखवायचं आहे हे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही आता म्हणालात तसं की जादूगार वैगेरे जा जादू ठेवायचा किंवा मग मुलांचा एंटरटे एंटरटेनमेंट ठेवायचं आहे बायका लेडीज सिनियर सिटीजनसाठी काही गेम्स ठेवायचे आहेत ते पण आम्ही क अरेंज करतो जर मुलांचे गेम्स ठेवायचे असेल तर कॉर्डीनेटर आम्ही त्यांना बक्षिसं दे द्यायला वेगळं असतं ते कॉर्डीनेशन हे वेगळं वेगळं कॉर्डीनेट करू आम्ही आणि जादूगार आम्ही देऊ शकतो तो आपला एक तासाभराचा जादू दाखवू शकतो त्यामुळे सगळं जरा वातावरण तिथे एकदम खुश राहील हां नक्कीच नक्की मी पाठवते तुला डीटेल्स थँक्यू